हॅलो हॅलो महालक्ष्मी ज्वेलरी वर्देला फोन लागला आहे का हा तुम्ही कोण बोलत आहे ओके ओके तर बघा माझ्यासाठी काही ज्वेलरी करायची आहे सपोज मला रिंग करायची आहे चेन करायची आहे आणि आम्हाला ब्रेसलेट पण करायची आहे तर मला बघा फक्त महालक्ष्मी ब्रँडचा जो आहे त्याचीच फक्त मला ज्वेलरी करायची आहे

बरं आणि हे बघा मला जे आहे ते ट्वेंटी फोर कॅरेटमध्ये करायचंय तर पॉसिबल आहे का ट्वेंटी फोर कॅरेटमध्ये मला इथलं इतर नको बा ट्वेंटी टू नको एटीन पण नको बर तुमच्याकडे काही लेटेस्ट डिझाईन आहे का सपोज मला आता जे रिंग्स पाहिजे ओके ते राउंडमध्येच पाहिजे मला आणि त्याच्यावर माझं जे नाव आहे संजय त्याच्यावर येस पाहिजे मला ओके आणि तसंच जे चेन करायची आहे मला त्याच्यात चांगलं एक पेंडंट पाहिजे मला आणि तर तुमच्याकडे ज्या जर लेटेस्ट डिजाईन असतील तर ते मला तुम्ही वॉट्सअप करू शकता का तर माझा वॉट्सअप नंबर हाच आहे ज्या कॉलवरनं ज्या नंबरवरनं मी फोन केला आहे तोच माझा वॉट्सअप नंबर आहे तर त्याच नंबरवर तुम्ही जे लेटेस्ट डिजाईन आहे ते तुमील्या तुम्ही मला सेंड करा मी काही डिझाईन्स सिलेक्ट करून तुम्हाला परत मी पाठवतो आणि मी तशी मी तुम्हाला ऑर्डर देतो मग पण मॅडम मला लेटेस्ट डिझाईन पाहिजे बरं आता मी तुमचं जे स्टोअर आहे खूप दिवसांपासून मी तुमच्याकडे येत आहे मला पण जे पण ज्वेलरी मला लागते ते तुमच्याकडंच मी घेतो आहे तर मला काही स्पेशल डिस्काउंट वगैरे मिळेल का आता मी सध्या मी आर्विहून बोलत आहे

हो आणि आता मी कसा आहे आर्वीन बोलत आहे आणि मी आम्हाला वर्ध्याला यावं लागेल तर तुमचं जे ज्वेलरी दुकान आहे शॉप आहे ते कोणत्या दिवशी चालू असते म्हणजे माझी चक्कर नाही झाली पाहिजे मी मंडेला येऊ का मग संध्याकाळपर्यंत बरं ठीक आहे मग तुम्ही डिझाईनला वॉट्सअप करा मी ते घेऊन मग मंडेला येतो आणि आपण मग ते जे जेल्वरी ज्वेलरी आहे ते आपण डिस्कस करू या मग बरोबर तर मग मग मी हे कर जे पेमेंट करू का तुम्हाला ॲडव्हांस पेमेंट करू का बरं बरं बरं ठीक आहे मग तुम्ही मला वॉट्सअपवर तुमचा पेमेंट डीटेल्स पाठवा मी तुम्हाला ॲडीशनल जे ॲडव्हांस पेमेंट तुम्हाला करतो मग बरं बरं ठीक आहे मॅडम थँक्यू वेरी मच